होय काउन्सिल ऑफ एज्युकेशमधून बोलतोय काउन्सिलर आ बोलतोय बोला मॅम कोणते क काय हेल्प पाहिजे ती आपल्याला

कोर्स कुठला हवा आहे मॅम तुम्हाला फार्मसिमध्ये हवा आहे ना हां तर मॅम फार्मसीमध्ये आपल्याला बी फार्मसी डी फार्मसी असे दोन म्हणजे ब्रँचेस येतात तर मॅम आता एम फार्मसीसुद्धा त्यामध्ये म्हणजे मास्टर डिग्री ऑफ फार्मसी आहे तर आता तुम्हाला म्हणजे आपलं एज्युकेशन कोणतं कंप्लीट झालं आहे मॅम हां हां तर मॅम कसं असतंय की आता तुम्ही इलेवन ट्वेल्थ सायन्समधून कंप्लीट केलं आहे ना तर तुम्ही तुम्हाला एकतर सी म्हणजे सी ई टी देऊन सी फार्मसीला ॲडमिशन मिळू शकते मिळू शकते किंवा बी फार्मसीला ॲडमिशन मिळू शकते तुमच्या सी ई टी पसेंटेजवरते डिपेंडंट असते सी ई टी पर्सेंटज किती आहेत मॅम तुम्हाला नाईनटी फाय पर्सेंट आहेत का तर मॅम तुम्हाला बी फार्मसिला ॲडमिशन मिळून जाईल तुमची कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे कोणत्या कास्टमधून येताय मॅम हां ओपनमधून येत्यात मॅम तुम्हाला वॅकन्सी मिळून जातील तरीसुद्धा तुमचे पर्सेंटाईल बघून तर आपण म्हणजे बी फार्मसी तुम्हाला आता ॲडमिशन मिळून जाईल बी फार्मसी बी फार्मसी जर तुम्ही केला तर तुम्ही इझिली कुठेही तुमचे मेडिकल टाकू शकता तसेच तुम्हाला जर कोणत्याही मोठ्या मोठ्या कंपनी जे असतात जे मेडिसिन तयार करतात जसे की सिपला मॅनकाइंड तर अशा कंपनीमधून परत पेन किलर जे क जे कोणतेही कंपन्या आहेत तर त्या सगळ्या कंपनीमध्ये तुम्हाला प्रोडक्शन मॅनेजर म्हणून पण घेऊ शकतात तसेच तुम्ही म्हणजे ते प्रोडक्शन करण्यासाठीसुद्धा तुम्हाला ती बी फार्मसी डिग्री ही उपयुक्त ठरते तुम्हाला मॅम आता म्हणजे कोल्हापूरमध्ये कॉलेज पण हवा आहेत काय हां तर बाहेर जरी मॅम तुम्ही ट्राय केला ना तर मुंबईमध्ये आपलं एम्स कॉलेज असतं एम्स कॉलेजमध्ये म्हणजे टॉपमोस्ट कॉलेज आहे तसं जी एस मेडिकल कॉलेजसुद्धा आहे तर त्यामध्ये तुम्हाला आरामात म्हणजे इझिली मिळून जाईल पन त्याचे जे त्याचे जे कटऑफ असतं ना ते कटऑफ खूप हाय आहेत कटऑफ म्हणजे नाईंटी एट पर्सेंटाईल नाईंटी सेवन पर्सेंट आल असे कटऑफस आहेत तर जर तुम्ही एन्स किंवा जी एस मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता तर तुम्हाला वरून डोनेशन भरावं लागेल थोडं जास्त तर मिनिमम त्यांचे जे आता बी फार्मसी किंवा सी फार्मसी डिग्री असते ती डिग्री दो दोन वर्षाची बी फार्मसी डिग्री असते तीन वर्षाची बी फार्मसि डीग्री असते आणि दोन वर्षाची एम फार्मसि डीग्री असते तर जरी तुम्ही बी फार्मसि डीग्री करणार असाल तरी त्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचा पॅकेज तीन लाखपर्यंत पॅकेज तुमचा जाईल आनि जर को हां जर तुम्ही को कोल्हापूरमध्ये करणार असलं तर आपल्याला टॉपमोस्ट कॉलेजेस अजून पण कोल्हापूरमध्ये आहेत त्यामध्ये भारती विद्यापीठ हे सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे तर तुम्ही भारती विद्यापीठमध्ये सुद्धा ट्राय करू शकता शिवाजी विद्यापीठ उनिवर्सिटिमध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि जी एस मेडिकल कॉलेज एक टॉप कॉलेज असल्यामुळेळ सर्टिफाईड कॉलेज असल्यामुळे तुम्हाला लगेच कंप्याचे असे पिक करतात तर जी एस मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही ट्राय करा नाहीयतर एम्स कॉलेजमध्ये तुम्ही ट्राय करा आपण त्यावरती तुमची जे रँकिंग असतात आपण रँकिंग लावूनसुद्धा तुम्हाला ॲडमिशन देऊ शकतो हां जर तुम्ही कोलपूरमध्ये ट्राय केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डोनेशन जास्त काही जाणार नाही तीन वर्षाचं एक लाखपर्यंत फक्त जाईल पण जर तुम्ही बाहेर गेला तर त्याचे एक्सपेन्सेस वाढत जातं कारण त्यांचे कटऑप्स हे कायम हाय असतात हे टॉपमोस्ट इंडियातील कॉलेज आहेत त्यामुळेचे कटऑफ्स हाय असतात हां भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठमध्ये हॉस्टेल वगैरेचे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याचसोबत मेस त्यांचच असतं आणि गर्ल्ससाठी म्हणजे एक वेगळी सिक्युरिटी हॉस्टेल्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही ते ते ट्राय करू शकता हां ओके थँक्यू जर आणि काय लागलं तर मॅम तुम्ही कॉल करा